मला झाडे लावण्याची खूप इच्छा आहे पण आमच्या आमचं घर छोटं असल्यामुळे आम्ही तेथे कुंडीत झाडे लावलेले आहेत पण ते झाडे व्यवस्थित येत नाहीत त्यांना व्यवस्थित असं माती वगैरे भेटत नाही पाणी भेटत नाही त्यामुळे ते झाडे व्यवस्थित येत नाहीत आमच्या गावाकडे शेतामध्ये खूप पाणी वगैरे आहे आणि शेती तिथं भरपूर आहे त्याच्यामुळे तेथे मस्त झाडे वगैरे येतात आणि तिथं त्याची स सगळी सोय पण होते कारण की तिथे सगळी सोय आहे पाणी वगैरे त्याच्यामुळे आमच्या घरी जागा छोटी असल्यामुळे तेथे मला झाडे व्यवस्थित लावता येत नाही आहेत आणि म्हणजे व्यवस्थित शेतामध्ये कसे चांगले झ झाडे येतात आपण त्याची चांगली काळजी घेतो त्याच्यामुळे शेतामध्ये चांगली झाडं येतात